माझी सगळ्यात आवडती रेशिपी म्हटलं तर पाटवडी आहे पाटवडी ते बेसनानं बनते जे चण्याची डाळ राहते तिचं पीठ दळून आणतात मग त्याच्यानं ते पाटवडी बनते आणि माझ्या घरच्या लोकाला ते सगळ्याला आवडते आणि कसं ते बनवायलाही सोपी आहे आणि इतके चांगल्या पद्धतीनं बनते मी तर खूप चांगल्या तरीखेनं ते बनवू शकतो मला खूप चांग चांगल्या पद्धतीनं जशी गरज पडली तशा पद्धतीनं मी ते बनवतो कधी कच्ची पाटवडी बनवतो कधी ते तेलात शिजवून बनवतो आणि ते माझ्या हातानं लगेच साजरी बनते म्हणून मला ते आणि माझ्या घरच्या लोकाला बी माझ्या हातची पाटवडी ए आवडते म्हणून मी ते आवडीनं बनवतो कारण का सगळ्या लोकाला जे वस्तू आवडते आपण घरी तेच जास्त बनवतो की नाही म्हणून मला पाटवडी बनवायला जास्त आवडते